भारतातील एक असा खेळ जो त्याला आंतरराष्ट्रीय पदवीची गरज आहे तो म्हणजे लाठी काठी लाठी काठी हा गेम आपल्या भारतात खूप आधीपासून खेळला जातो किंवा महाराजांच्या काळात पण लाठी काठी आणि लाठी काठी हा एक म्हणजे डिफेन्स म्हणजे पण आपण त्याला वापरू शकतो आपल्या स्वतःच्या हितासाठी आपल्याला आ हा खेळ वापरता येऊ शकतो कारण त्याच्यामध्ये एक काठीचा काठीच्या द्वारे आपण आपली कला दाखवू शकतो आणि लाठी काठीनी आपल्यावर कधी आपल्याला वर कोणी आहा हे केला म्हणजे कोणी आपल्यावर आपल्या आपल्याला मारायचा प्रयत्न केला तर आपण लाठी काठी किंवा काठीच्या सहाय्याने आपण आपलं स्वतःची स्वतःचं रक्षण करू शकतो लाठी काठी हा केह् खेळ ज आंदरश अश् आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला तर बाकीच्या देशांना पण आपल्या भारतातील ह्या खेळाचं खेळाची खेळाबद्दल माहिती होईल व बाकीचे देश देखील हा खेळ खेळू लागतील कारण जसे आपल्या भारताने योगा हे आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं तसे हा खेळ देखील भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ शकतं